हॅलो बोल शिल्पा हां बोल हो हां हां बोल की हो बोल बोल आहे

आता बघ आपल्याला आधी मंगळागौरीच्या मुली शोधायला लागतील पूजेसाठी सगळ्या लग्न झालेल्या चार पाच कोण तुझ्या मैत्रिणी नवीन लग्न झालेल्या कोण आहेत कोणाचं कितवं वर्ष आहे ते बघून ते सिलेक्ट करूया त्या मुलींची नावं नवीन लग्न झालेले हुडकून ठेव त्याच्यानंतर बाकीची तयारी म्हणजे अहेराचं काय द्यायचं आहे नवरीकडच्या मुलींना मु त्या मुलींना गिफ्ट काय द्यायचं आहे ते फराळाचं काय करावं लागेल कॅटर ठरवावं लागेल त्याच्यानंतर फराळाचं भाजकं खातात मुली संध्याकाळी मग त्यांना चिवडा चकली असं करूया आणि नंतर संध्याकाळी मग मुगाची खिचडी आणि हे लागेल संध्याकाळचं झालं हे सकाळी काय मग नेहमीप्रमाणं मंगळागौरीची आरती नैवेद्य याला जो आपला पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक असतो की नाही तो सगळा नैवेद्य नेवेद्याचं सगळं म्हणजे डावं उजवं जे काय असेल ते चटणी कोशिंबीर असं सगळं त्यामध्ये येईल आणि मग फुलं पत्री मंगळागौरीची कथा वाचणं हे सगळे गुरुजी ठरवणं आपले पाहुणे मंडळी कोण कोण तुझे कोण कोण येणार आहे त्यांची एक यादी करणं त्याच्यानंतर बाकीचं सगळं सामान कार्यालयात करणार आहेत का घरी करणार आहेत ते कुठे ते काय जमतं आहे कसं आहे ना ते बघून ठरव म्हणजे माणसं किती आहेत त्याच्यावर हॉल घ्यायचा की घरी करणार आहेस त्या ह्यानं त्याचं हे करूया म्हणजे मग कसं पुढची सगळं नियोजन करायला आपल्याला सोपं जाईल आणि मग गुरुजी पण ठरवावे लागतील

हो आधीच फोन करायला पाहिजे हो अगं आणि श्रावण महिना म्हणजे सगळीकडं गडबड असणार गुरुजींची त्यामुळं लवकरच ठरवलेलं बरं हो हो मी नंबर देते तुला आणि मग तू त्यांना कॉल कर काय म्हणत आहेत बघ म्हणजे जर कुठं बुकिंग त्यांचं झालं नसेल तर तू त्यांना कॉन्टॅक करून तुझं बुकिंग करू शकतेस आणि हां आपली तारीख ठरली की मी मग हो चालेल

हो हो हो चालेल की करता येईल होय होय आणि मग बाकीचं सगळं कॅटरिंगवाले म्हण मुली खेळणारे तू ती आता हल्ली मंडळं असतात खेळणारी सध्या मुली खेळणारे आहेत का त्या मंडळवाल्यांना सांगणार आहेस मंगळागौरीचे खेळ खेळणारे असतात हल्ली सगळ्यांचे गुडघेदुखी कंबरदुखी असते मुली पण जास्त येऊ शकत नाहीत कोणीतरी रात्रीचं काहीतरी त्यांची कामं त्यामुळं मग होय होय होय ते पण आहे मग आपण आपल्याच बायकांना खेळायला लावायचं होय होय मग काय हरकतच नाही आपणच ना अगदी छान मग काय प्रश्नच नाही अगदी हौशेनं सगळे नऊवारी वगैरे घालून तयार होऊन येतील आणि मग पूजा वगैरे छान झाल्यानंतर ते सगळं करता येईल सकाळचं वेळ तरी काय आपला पूजेत अणि ह्याच्यात जेवणा खाण्यातच जाईल संध्याकाळचं नियोजन जरासं दुसरं काही गाण्याचं वगैरे करता येते का बघून गाणी म्हण किंवा मंगळागौरीचे कोणी म्हणणारे असतील खेळणारे असतील या दृष्टीनं आपण करू शकतो आहे असं काही हे नाही तेच केलं पाहिजे असं काही नाही आणि कथा वाचन म्हण हो ना ते छान होईल असं मला पण वाटतं आहे बघ तरी आणि तुला कसं काय जमतं आहे ते बाकी सुनबाई काय म्हणत आहेत वा छान छान होय होय होय थेटर सो या तीन ठरल्या अगदी अगदी अगदी त्यामुळं ते बरोबर त्यांची लिंक एकदा लागली की मग आपण पुढच्या ह्याला रिकामे गं काय करायचं आहे काय नाही ते आपल्याला कळू शकेल म्हणजे त्या दृष्टीनं हे करूया

ओके चल बाय बाय बाय बाय बाय